आम्ही बऱ्यास वेळा आम्ही आपल्या मित्रांसोबत बायकिंग ट्र्रीपला गेलो आहे आम्हाला बायकिंग खूप आवडतं आम्ही कॉलेजच्या सुट्टी असताना किंवा वीकेंड्सला वगैरे जेव्हा आम्हाला वेळ असतो तेव्हा आम्ही मॅनेज करतो आणि कारण की अभ्यासामुळे आणि कॉलेजच्या बिझी शेड्युलमुळे आमचं मॅनेज होऊ शकत नाही आणि आम्ही ठरवलं की जर आम्ही जास्त तर आम्ही हिवाळ्यामध्ये जाण्याचं ठरवतो कारण की वातावरण चांगलं असतं आणि बाईकिंगमध्ये त्रास नाही होत जास्त आणि आम्ही या एकदा आम्ही ताडोब्याला जायचा प्लॅन केला होता ते ही हिवाळ्यातच केला होता कारण की तिथे वातावरण हिवाळ्यामध्ये खूप चांगलं असतं आणि आम्ही सामान सामान म्हणजे आम्ही जास्त काही घेत नाही तसं तर काही कपडे घेतले आणि खूप जास्त सामान असं पोरांना काही लागत नाही आणि खूप आमचे जवळपास दहा लोकांचा ग्रुप होता त्यापैकी सात लोकांकडे तर रॉयल एनफिल्ड होती आणि तीन लोकांनी पल्सर घेतली होती त्यांची मग गुगल मॅप्सचा फार उपयोग होला झाला आम्हाला कारण की आम्ही ताडोब्याला पहिल्यांदाच जात होतो आणि बस आम्ही रस्त्या रस्ते आम्ही आम्ही लोकांनाही विचारत गेलो काही रस्ते कारण की कधी कधी गुग गुगल मॅप्स पण चुकीचा रस्ता सांगू शकतं त्याच्यापेक्षा लोक बरोबर रस्ता सांगतात आणि हो आम्ही एकतर हेल्मेट आणि फर्स्ट एड किट विसरलो विसरत नाही कारण की ती खूप आवश्यक गोष्ट आहे